मी घरी झाडे लावत असते मला झाडे लावायला खूप आवडते झाडे मी टे छतावर लावत असते कुंडीमध्ये टबमध्ये आणि बॉटल्सची डिझाईन करून तिथे पेंटिंग्स करून तिथे झाडे लावत असते पण मला सर्वात जास्त बगिचामध्ये झाडे लावायला खूप आवडते कारण कुंडीतले झा झाडे मुरझून जातात पाणी साचून असते बगिचामध्ये पाणी साचून नसते आणि झाडेही लवकर वाढतात मोठे होतात आणि माती खूप लागत असते तिथं कमी वेळात झाड लवकर वाढत असते म्हणून मला बगिचात झाड लावायला खूप आवडते आणि